हिंदू धर्मामध्ये नवीन जन्मलेल्या बाळासाठी काही ठरावीक संस्कार असे करतात षोडश संस्कारांपैकी हे काही संस्कार त्यामधला पहिल्या वर्षामध्ये करायचे विधी म्हणजे एक बारसं बाळ बारा दिवसाचं होईपर्यंत घरगुती पद्धतीमध्ये एक बाळाचं बारसं केलं जातं ज्यामध्ये बाळाला नाव दिलं जातं त्याचं नामकरण केलं जातं आईवडील जे नाव ठरवतील त्यांना जे नाव योग्य वाटेल बाळाला किंवा घरच्यांना मिळून त सगळ्यांच्या संगनमतानं जे नाव योग्य वाटेल असं नाव देतात हा विधी आत्यांच्या करवी केला जातो बाळाच्या कानामध्ये ते नाव सांगितलं जातं त्यानंतरचा अजून एक विधी पहिल्या वर्षामध्ये होतो तो म्हणजे जावळाचा बाळ साधारण पालथं बसायला लागलं किंवा थोडंसं बसून उभं राहायला लागलं तर त्या द वेळेला केला जातो तो विधी म्हणजे जावळाचा तर त्याचे केस काढले जातात केशवपन केलं जातं या विधीमध्ये अजून एक विधी म्हणजे अन्नप्राशनाचा बाळ थोडं खाऊ लागलं आईच्या दुधावरून त्याचं अ अवलंबून राहाणं कमी झालं आणि तो बाहेरची चव त्याला यायला लागली तर त्यावेळेला वेगवेगळ्या चवी जे षड्रसात्मक आहार आहेत त्या वेगवेगळ्या चवींचे पदार्थ त्याच्यासमोर ठेवले जातात आणि मग अशी एक प्रथा आहे अशी एक मान्यता आहे की तो ज्या चवीकडं पहिल्यांदा जाईल ज्या पदार्थाकडं पहिल्यांदा जाईल तशा चवीचा तो त्याचा मूळ पिंड आहे यामध्ये थोडाफार प्रकृतीचा जन्मतः असलेल्या आयुर्वेदिक प्रकृतीचासुद्धा बराचसा भाग आहे जेणेकरून त्यामध्ये मूळ वात पित्त कफ दोषानुसार ज्या काही गोष्टी जसं शरीर घडलं आहे मूळ पिंड जसा घडला आहे ह्याचा पण एक अंदाज येतो आणि अशी एक मान्यता आहे की त्या त्या पद्धतीनं ज्याला अन्नं वृत्तिकारणं म्हणतात अशा पद्धतीनं याची वृत्ती अशी असेल असे आणि एक त्याला एक जोड असते त्या विधीला तर हा सगळा फार छान सर्वांगीण विकासासाठी असलेला तो एक विधी हा पण पहिल्या वर्षामध्ये केला जातो आणि ह्यामध्ये अजून एक हेतू असा की अन्नप्राशनानं वेगवेगळ्या चवी षड्रसात्मक आहार जो आपण निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचा म्हणतो त्याची चव ब बाळाला पहिल्या वर्षामध्येच त्याला जिभेवर देणं त्याचा एक संस्कार करणं ते त्याच्या पूर्ण शरीराच्या सगळ्या संवेदनांमध्ये रुजू करणं ज्याला ब ब्रेन सायन्स ब्रेन रिसर्चवाले म्हणतात की तो रजिस्टर करणं ती एक च चवीची नोंद ठेवणं जेणेकडून पुढं जाऊन तो सगळीकडं सर्व सर्वांगीण आहार सर्वांगीण एक प्रकारचं पोषण घेऊ शकेल अशा पद्धतीचा एक हेतू त्यामध्ये असतो जो की फार व्यापक आहे आणि पहिल्या वर्षामध्येच केल्यामुळं पुढं त्याला काही ॲलर्जीज् किंवा अमुक एक चवीमुळं होणारे काही त्रास असे पण आणि काही होत नाहीत मुळं हासुद्धा फार एक व्यापक त्यामधला विचार आहे असे हे तीन विधी नवीन जन्मलेल्या बाळाला पहिल्या वर्षामध्ये करतात